आमचे इथले खूप प्रसिद्ध ग्रुप आहे जिजामाता वरीस ते कबड्डीमध्ये खूप सारे पातळीवर त्यांनी विजय प्राप्त केले आहे ते आंतराष्ट्रीय अंत आंतराष्ट्रीय स्तरावर गेले आहे आमचे इथले ते खूप खूप सारे खूप सारे मेडल्स आणि सर्टिफिकेट त्यांनी आमच्या जिल्ह्यासाठी मिळवणे मिळवण्यात आले आहे तेथील आम माझे मित्र खूप सारे आहे एक सोनू हिवाळे म्हणून आहे त्यांनी ते खूप सारे तिथे डिपेन्डर म्हणून त्या कबड्डी दलामध्ये काम करत आहे आणि एक शशिकांत हिवाळे आहे तो तिथे रेडर म्हणून काम खेळत आहे त्या भागामध्ये ते दोघंही भाऊ खूप खूप खूप खूप छान खेळत असते आणि त्या दोघंही अव्वल नंबरचे प्लेयर आहे माझ्या मते